मला तर क्रिकेट खेळायला खूप आवडते पण मला कोणी घेत नाही खेळणं खेळायसाठी मेन म्हणजे तर आणि कसं मुलं जास्त आमच्या मोहल्ल्यामध्ये खेळते तर मुलीत मुलींना जास्त घेत नाही पण जेव्हाही मला चान्स मिळाला तर मी बॉलिंग आणि बॅटिंग मला एक दोनदा तर करायला मिळूनच जाते मग मी अंपायर बनते तर मी सगळीकडे पाहते की कुठे बॉल गेला तर मी तेच बॉल शोधायला वगैरे जाते तर मला क्रिकेट खेळायला आवडते आणि मला बॉलिंग पण टाकता येते व्यवस्थित असं मी एकदम खूप एक्स्पट नाहीये बॉलिंग वगैरे करण्यामधे आणि करण्यामध्ये एक्सपट नाही आहे पण मला बॅटिंग खूप आवडते बॅटिंग मी व्यवस्थितपणे करून घेते आणि मला आवडते पण बॅटिंग करायला आणि मला अंपायर बनायला अन आवडते कोणी आऊट झालं तर सांगायला तर मला क्रिकेट खेळायला आवडते